हॅलो राज ट्रॅव्हल्स एजन्सी सर मला कॅब बुक करायची होती एक छोटंसं हे जायचं होतं जर आपण चार लोकांसाठी कॅब बुक केली तर किती भाडं होईल आणि जर सहा लोकांसाठी कॅब बुक केली तर किती भाडं होईल सांगू शकता का हो मला नागझिऱ्याला जायचं आहे तर चार लोकांसाठी किती लागतील बोलले हजार रुपये आणि सहा लोकांसाठी पंधराशे रुपये ठीक अहे ना सर मी थोड्या वेळात कॉल करून सांगते तुम्हाला की कोणती बुक करायची आहे बरं ठीक आहे थँक यू